माझे आवडते पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे हा मला खूपच आवडते कारण तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांचे लिहिलेले बरेच पुस्तकं मी वाचते मला वाचनाची खूप आवड आहे आणि टी वीवरचा कार्यक्रम म्हटला तर मला कॉमेडी शो आवडतात त्यामुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रोग्रॅम मला खूपच आवडतो आणि आम्ही हा सर्व फॅमिली मिळून बघतो आणि ह्या कार्यक्रमामुळे जे पण आपल्या लाईफमधले टेन्शन वगैरे जे आहे ते आपण विसरून जातो त्यामुळे मला हा कार्यक्रम खूपच आवडतो आणि उरलेल्या वेळात मी बाबासाहेबांची जी पुस्तकं आहेत लिहिलेले ती वाचते बाबासाहेबाची प्रत्येक पुस्तकं मी वाचते आणि गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ खूपच छान आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी मी फॉलो पण करते